हां बोला हां बोला हां हां बरोबर आहे बरोबर आहे आहे ना हां बोला ना हो हो हो खूप वरायटी आहेत खूप प्रकारची फुलं आहेत आमच्याकडं बरं बरं हां बरं काय काय तर आता आमच्याकडे झेंडू आहे चमेली आहेत नंतर पुन्हा गुलाब आहे चमेली आहे मोगरा आहे आता तुम्हाला कशाकशाचे फुलं पाहिजेेत मग आता बरं हां हा हां लिहून घेते लिहून घेते हां

बरं हां लहान मोठे बरं बरं हां पुडे गुलाबाचे फुलं किती पाहिजेत बरं बरं बरं गुच्छ किती पाहिजेत हो मिळून जाईल की गुच्छ किती पाहिजेत गुच्छ किती पाहिजेत

बरं बरं बरं आता तुमचे एक हजार रुपये होतील तुमचे तुम्ही मला आडवान्स काही पाठवून द्या हां हां हां हां

हां हां ताजेच आहेत आमच्या शेतातच तयार होतात आमच्याकडं झाडी आहे फुलांची बाग आहे तिथून आम्ही आणून इथले इथले विकतो आम्ही हां अजून काय पाहिजे हा नाही वेळ नाही लागत अजून काही पाहिजे का हां अजून काही पाहिजे का बरं बरं बरं पाठवतो बरं बरं बरं तुम्ही हो हो याच नंबरला पाठवा हां हां हां आणि कॅशमध्ये ठवता पैसे कसं आहे ऑनलाईन पाठवता बरं बरं बरं तुम्ही आमच्या दुकानात आलात आणि आम्हाला भेट दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्हाला खूप खूप धन्यवाद